हो व्हिजिटेबल मार्केटमधून बोलते मॅम बोला हो हो होऊ शकते ना तुम्हाला किती कॉन्टिटी हवी ओके

ओके ठीक आहे ह्या सगळ्यांची मॅम टोटल होतील पाच हजार पाचशे होतील नाही घरपोच आम्ही डिलेव्हरी देऊ शकते ठीक आहे चालेल मॅम मग ही डिलेव्हरी उद्यापर्यंत मिळेल चालेल तुम्हाला

हो हो चालेल कॅश पेमेंट करून द्या हो हो चालेल ओके मॅम

ठीक आहे दुपारपर्यंत पोहचून देईल तुमचं ओके बाय वेलकम